तर मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये आपल्याला विविध प्रकारची जी हस्तकला आणि कला पाहायला भेटतात त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आहे गणेश मूर्तीकार आपल्या कारंजामध्ये जे भरपूर आणि वाशिम जिल्ह्यामध्ये भरपूर गणेश मूर्तीकार आहेत जे गणेश मूर्तीला चांगल्याप्रकारे आकार देऊन त्याला एक चांगलं रूप देण्याचा प्रदान करतात तसेच रांगोळी स्पर्धा आहे ज्या वेगवेगळ्या भागातनी रांगोळी स्पर्धा चालू होते तसेच कोरीव काम जे आहे शिल्पकला एखाद्या दगडावर कोरीव काम करून त्याच्यामध्ये एक सुंदर मूर्ती स्थापिन करण्याचं काम जे आहे ते हस्तकलेमध्ये येते आणि शिल्पकार हे त्याच्यासाठी भरपूर मेहनत करतात